हॅलो स्वीगीला फोन लागला आहे का मी सुप्रिया ठाकूर बोलते क्षितिज हॉटेलमधून मी काही ऑर्डर केलेलं पनीर मसाला चिकन बटर मसाला रोटी नान गुलाबजामून व्हॅनिला आईस्क्रीम आणि स्नॅक्स ऑर्डर केलं होतं सो मला आता माझी ऑर्डर कॅन्सल करायचं आहे काही कारणामुळं मला बाहेर जावं लागतं आहे आणि घरी माझ्या पिकप करायला कुणीच नाही आहे टोटल बिल झालेलं पंधराशे रुपये सो मला माझ्या वॉलेटमध्ये रिफंड लवकरात लवकर मिळेल का मी रिक्वेस्ट करती आहे की माझ्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर रिफंड द्याल